यवतमाळ जिल्ह्यात लोकप्रिय असे खूप काही स्थानिक उपक्रम राबवले जातात असे की लोक एकत्रित येण्यासाठी एखाद्या थोर पुरुषाची जयंती साजरी करतात त्यामुळे समाजाच्या भावनेला हातभार लागतो आणि जिल्ह्यात काही कीआ संकुलन आहे आणि मनोरंजनसाठी खूप काही कार्यक्रम होतात त्यामध्ये गाणे म्हणणे एखाद्या नाट्य सादर करणे ज्यामधून समाजाला एक प्रकारची जागरूकता निर्माण करणे आणि ज्याच्या भावनेला हातभार लावणे आणि परंपरा जपणे असे म्हटले तरी चालेल